हा नमस्कार बोला सर माझ्याकडे सर्वच आहे बासमती आहे क्यूनरमध्ये आहे कालीमूछमध्ये आहे इंद्रायणी आहे इंडिया गेट आहे तुम्हाला कसा कसल्या प्रकारे पाहिजे होता आणि कशासाठी काम होतं तुम्हाला मी होलसेल पण रिटेल करतो आणि साधं पण विकतो तुम्ही सांगा ना किती किलो पाहिजे की क्विंटलमध्ये पाहिजे तुम्हाला दोन्ही पण आहेत रिटेल पण आहे आणि होलसेल पण जुना कालीमूछ घेतला तर त्याच्यात दोन व्हेरायटी येतील एकदम ओल्ड येतील गोल्ड पॉलिश आणि एक नॉर्मल पॉलिश तो घेतला तुम्ही गोल्ड पॉलिश ओल्डवाला तर तुम्हाला सिक्स्टी एट रुपी पर के जी पडणार आणि विदाऊट गोल्ड पॉलिश घेतला तर तो तुम्हाला जाणार सिक्स्टी फाइव्ह रुपये के जी इंद्रायणीमध्ये तीन प्रकार येतात लाँगवाला येते शॉर्टवाला येते आणि मिडीयमवाला येते आपल्या कोणता सूट होतो त्यातला ते तुमच्या बनवणार आहे ना मोकळा येणार कसा येणार काय येणार तर मग बासमतीमध्ये खूप साऱ्या आहेत माझ्या आता पंजाबचा नवीन आलेला उडता पंजाब आलेला आमच्याकडे त्याच्यापेक्षा एक ठेवा ना सर ब्रँडेड आणि सगळ्यात क्वालिटी आणि सगळ्यात पॅकिंगचा जो येतो तो ठेवा ना इंडिया गेटचा ठेवला तर तुम्हाला चांगला मिळणार तो इंडिया गेट किती किलो पाहिजे होता सर तुम्हाला एक किलो पाहिजे क्विंटल पाहिजे होता

तीस किलोचं पाहिजे काय तीस किलोचं त्याच्यात दोन क्वालिटी आहेत माझ्याकडे इंडिया गेटमध्ये ते तुम्हाला मी पंधरा किलो मध्ये येते एक एक सॉरी एक किलोमध्ये येते एक पाच किलोमध्ये आणि एक दहा किलो आणि एक पंचवीस किलोचे येते हा त्याच्यात नाही क्वालिटी सारखीच येते तो तुम्हांस परत तो तुम्हाला कधी पंचवीस किलोमध्ये घेतला तो सिंगल एक किलो पण तुम्हाला एकोणनव्वद रुपये किलो नव्वद रुपये ब्याण्णव रुपये किलोमध्ये पडते तीस किलोचं पॅकेज जर कधी घेतलं तुम्ही ते तुम्हाला मी करून देईन एकोणतीसशे तीस रुपयाला तीस किलो लागला तर ते आहेत ना माझ्याकडे आणखी तुम्हाला जास्त लागत असेल तर मी डिस्काउंट वगैरे करून देणार चालेल सर थँक्यू